डिजिटल आर्ट्स हे पण खूप चांगले गोष्ट आहे पण मला मानवाने बनवलेल्या कलाकृती खूप जास्त आवडतात कारण की त्या माध्यमातून आपल्याला त्यांच्या बारीकी सर्व गोष्टी कळायला मिळते आणि त्याच्यातसोबत थ त्यांच्या सांस्कृतिक संस्कृतीच्या रिलेटेड त्यात जे भावना व्यक्त करायला पाहिजे त्या त्या खूप चांगल्या पद्धतीनं व्यक्त करू शकतं असं माझं मत डिजिटल आर्ट्समध्ये एखादा जर आपण डेटा समजा माहिती त्यात टाकून दिली आणि त्या माहितीच्या रिलेटेड तुम्ही हा पुतळा बनवून द्या किंवा ही गोष्टी बनवून द्या ती गोष्ट ती गोष्ट बनवून म्हणजे ती वस्तू बनवून जाईल पण त्यात तेवढेच तेवढ्याच भावना तेवढीच आत्मीयता व्यक्त होईल हे थोडंसं म्हणजे प्रभावी माध्यम नाही आहे तरीसुद्धा एक पर्यायी माध्यम म्हणून आपण डिजिटल आर्ट्सकडे बघू शकतो